अकोला जिल्ह्यात जे लोक सामान्य व्यवसाय किंवा करिअर जे निवडतात त्याचा अर्थकारणाला किंवा जीवनशैलीला हातभार तर लागतोच पण त्याच्यापैकी जे आहेत बरेच लोक जो सामान्य व्यवसाय आहे तो इथं आजपर्यंत टिकल्याच्या असल्याच्यानं हॉस्पिटल हब असल्याच्यानं इथे जास्तीत जास्त मेडिकलकडच्या कलेकडे कल वळतो तसेच कृषीमध्ये देखील बरेच करिअरकडे लोक जाण्याचा कल आहे कारण अॅग्रीकल्चरमध्ये इथं एक सोयाबीन आणि कापूस हे खूप मोठा होते त्याच्यामुळे टेक्सटाईलकडे बरेच लोक जाण्याचा मार्ग काढतात आणि तिथं व्यवसाय देखील होते आणि आर्थिक योगदान जर म्हणायचं असेल तर आर्थिक योगदान हे जरं आपलं शिबील चांगलं असेल तर बँक देखील त्यांना खूप खूप मोठया मोठया केसेस करून त्यांना हातभार लावतात आणि त्याच्यामुळे लोक हे व्यवसाय निवडत असतात